तुम्ही शेंडे फ्लावर शॉपमधून बोलत आहा मला नाही का माझे हे गणेश उत्सव आहे माझ्या इथे तर मला नाही का काही फ्लावड्स पाहिजे होते तुमच्याकडे म्हणजे मला तर हे तेवढा सब नाही माहिती आहे तुम्ही सांगा ना ते फ्लावड्स म्हणजे कसे कसे हे लावं पडते वगैरे नाही का तुमच्याकडे कसे कसे उपलब्ध आहेत

मला तर म्हणजे पूर्ण डेकोरेशनसाठी हवं मला फुलं तर त्याची रेंज वगैरे की हो का आणखी का म्हणते तर गुलाबाचे फुलं आणखी ते कोणते फूल फ्लावड्स म्हटले तुम्ही हो ते थोडं डिस्काउंट नाही करणार का त्याच्यामध्ये मला पाच सहा किलो पाहिजे होते

हो का तरी पण अगर थोडंसं केलं तर कमी हो

आणखी का म्हणते तर आर्टिफिशल हार वगैरे नाही मिळत का हो कारण की मला नाही का डेकोरेशनसाठी आर्टिफिशल फ्लावर पाहिजे होते ठीक आहे ना

ठीक आहे ना मी येणार तुमच्या शॉपमध्ये आणखी मग मी बघून तुम्हाला तसं सांगून देणार